डेंगू मलेरिया या बीमारीशी वाचण्यासाठी आपण खूप काही उप उपचार करू शकतो जसं की घर साफसुदरं ठेवणं कूलरचं पाणी आपण बदलत राहतो त्यामुळे पण डेंगू आणि मलेरिया होत नाही आणि घरासमोरची जागा स्वच्छ ठेवायची आणि घरासमोर जे नाल्या असतात त्यांना साफ ठेवायचा खड्ड्यात पाणी जमा होऊ द्यायचा नाही त्यामुळे पण मलेरिया डेंगू ची आपण वाचू शकतो आणि क्रीमपण येतात ते आपण आपल्या हातापायाला लावला की मलेरियाची आपण वाचू शकतो कॉईल्स येते धुव्वेचे कॉईल्स असते ते ते लावला की त्याच्याने पण मलेरिया आणि डेंगू याच्याम नी आपण वाचू शकतो आणि एक लेक्पिट कॉईल असते ते पण आपण वापरला की त्याच्याने पण मच्छर होत नाही आणि ते मच्छर होत नाही तर मग आपल्याला डेंगू मलेरियाचा त्रास होत नाही घर स्वच्छ ठेवला की डेंगू आणि मलेरियाचा काही त्रास होत नाही घरी मच्छरदाणी वापरली की त्या मच्छरदाणी मुळे आपल्याला मच्छर चावत नाही आणि आपण डेंगू आणि मलेरियाशी वाचू शकतो असे फार सारे उपाय आहे ज्याच्याने आपण डेंगू आणि मलेरियाचे वाचू शकतो स्वच्छता ठेवलं की टेंगू आणि मलेरियाचा काहीही त्रास होत नाही